तसं म्हटलं तर शेतकऱ्यानं जेवढे आता खूप सारे प्रकारचे व्यवसाय उपलब्ध असतात जर त्यातूनच एक व्यवसाय म्हटलं तर ते कुक्कुटपालन आपण म्हणू शकतो किंवा खत विक्री पण आपण म्हणू शकतो जर त्यांनी प्राणी वगैरे पाळलेले असले जे की जसे की गोमाता नाहीतर गाय बकरी वगैरे तर त्यांच्याकडनं ते शेणखताचं उत्पादन करू शकतात किंवा मग दूध विक्रीसाठी पण ते एक त्यांचा एक वेगळा व्यवसाय सुरु करू शकतात दुधाचासुद्धा आणि तसंच जर म्हटलं तर शेतीत मग शेतामध्ये जेव्हा कोणतीही भाज्या वगैरे आल्या किंवा गहू वगैरे झाले तर त्याचाही वेगळा तो व्यवसाय करू शकतात म्हणजे मार्केटमध्ये जाऊन विकू शकतात तर हा एक खूप सारे प्रकारचे वेगवेगळे आपण त्यांच्यासाठी व्यवसाय म्हणू शकतो की जे आहे म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनात कशाचीच कमी नाही आहे फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागते कशा पण साठी